गाव हे गाव असते गावामधल्या कितीही कितीही लोक नवीन आले पण गावामधल्या जुन्या रिती त्या जुन्याच राहतात गावामध्ये हे अनेक एल अनेक असे माणसं आहेत जे ना नदीवर जातील खंडाऱ्यात जातील म्हणजे ते टॉयलेट करण्यासाठी जातील पण ते खूप ते खूप तिथं घाण करून येतील आमच्याइकडे असे अनेक म्हातारे माणसं आहेत जे खंडाऱ्यात जातात आणि टॉयलेट करून येतात आणि यामुळे ना घाण होते हे आता अनेक गावांमध्ये होतच असते पण अजूनही असे खूप माणसं आहेत की जे घाण करणं सोडत नाही यामुळे ना अनेक अनेक मच्छर होती माश्या होतात तेच घाण करून नदीत जाते आणि नदीत मिसळून जाते ते त्या नदीमध्ये किटाणूस मच्छर यामुळे खूप वायरस बिमाऱ्या असे फैलतात आणि यामुळे खूप लोकांना आजार होतो त्यांना यांनी स्वच हे स्वच्छ ता घरीच शौचालय बांधलं पाहिजे आणि घरीच केली पाहिजे बाहेर जाऊन ते घाण करनं हे खूप जणांच्या आजारांवर परिणाम करून देतो यामुळे जे मच्छरं होतात ते जर आपल्याला चावले तर य या याचा परिणाम खूप बेकार होतो काही काही जणांना डेंगू मलेरिया असे अनेक बिमारी होऊ शकते पण जर तुम्ही स स्वच्छता ठेवली तर सगळं आणि स्वच्छताच करण्यासाठी कोणी सोमवार पण नाही जात हेच पाणी पूर्ण नदीमध्ये मिसळून जाते म्हणून घाण कर करायला नको ही घाण आपण घरी स्वच्छ शौचालय बांधून केली पाहिजे